हॅलो जिओ ग्राहक सेवामध्ये माझा कॉ कॉल लागलेला आहे का मला मला तुमच्या डाटा प्लॅन्सचबद्दल माहिती पाहिजे होती तर ते मला मिळू शकते का मला तुम्ही हे कळवू शकता का की तुमचे डाटा प्लॅन्स का काय आहेत आणि कि किती रुपये लागतील आणि तो डाटा प्लॅन किती दिवसासाठी मी वापरू शकतो आणि त्या डाटा वापरण्याचे काय मर्यादा तुमच्या प्लॅनमध्ये आहे हे तुम्ही मला सांगू शकता का आणि तुमच्या ज्या नवीन आणि सगळ्यात बेस्ट ज्या ऑफर्स आहेत त्या तुम्ही मला कळवा त्यामुळे मला माझा डाटा प्लॅन निवडण्यात मला मदत मिळेल आणि त्यामुळे मी माझ्या दैनंदिन जीवनात कोणताही व्यत्यय माझ्या येणार नाही आणि माझ्या एंटरटेनमेंटमध्ये काही काहीही व्यत्यय येणार नाही